सध्याचं युग हे खूपच धावपळीचं युग आहे आणि पुस पुरुषांच्या बरो खांद्याला खांदा लावून स्त्रिया सुद्धा आता विविध क्षेत्रांमध्ये काम करत आहे मग त्याच्यामध्ये जे पुरुषसत्ता असलेली म्हणजे पोलीस असेल किंवा सय आर्मी वगैरे असेल तर ह्या अशा ठिकाणी सुद्धा ह्या विविध क्षेत्रांमध्ये सुद्धा स्त्रिया पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून काम करत आहेत बऱ्यापैकी स्त्रियांची समाजातली भूमिका ही बदलली आहे म्हणजे पूर्वीच्या काळी स्त्रियांना एवढं घरा म्हणजे त्या घराबाहेर पडून नोकरी वगैरे करत नव्हत्या त्या घरच चूल आणि मूल एवढ्यापुरतंच त्यांचं आयुष्य होतं परंतु आत्ता सध्या त्या घर तर सांभाळतातच पण त्याचप्रमाणे त्या नोकरीही करतात आता उच्च पदावर विराजमान झालेल्या आहेत मग स्त्रिया ह्या बऱ्यापैकी स्त्रियांची सुरक्षितता सध्या धोक्यात आहे कारण बऱ्याचदा त्यांच्यावर लैंगिक अत्याचार केला जातो आहे त्या प मुळे सध्या घडत असलेली वेगळी अत्याचाराची उलगडत आहे ज्यामध्ये बदलापूर मधली घटना असेल किंवा पश्चिम बंगालमध्ये कोलकात्यामध्ये एका डॉक्टर महिलेवर झालेला अत्याचार असू दे तर ह्यामुळे स्त्रिया ह्या सध्या सुरक्षित नाहीत त्यांना शिक्षणामध्ये आणि कामामध्ये समान संधी आहे परंतु त्या पद्ध समान संधी जरी कायद्यामध्ये त्यांना स समान संधी दिली गेलेली असली तरीही अजून वास्तविकता म्हणजे व्यवहारामध्ये त्या तितक्या समानतेनं वावरताना दिसत नाही आहेत बऱ्याचदा त्यांना सामाजिक बंधनं बंधनांना सामोरं जावं लागतं फॉर उदाहरण द्यायचे जवळ सातच्या आत घरात आलं गेलं पाहिजे असं तिला ठणकावून सांगितलं जातं अशा बऱ्याच गोष्टी आहेत की त्यामुळे स्त्री ही म्हणजे म्हटलं तर सुरक्षित आहे किंवा तिला समान संधी उपलब्ध आहेत म्हणजे कायद्यामध्ये तशा तरतुदी आहेत कायद्यामध्ये फंडामेंटल राईट्स आहेत मूलभूत अधिकार आहेत तर त्याच्यामध्ये स्त्रियांनाही समान अधिकार दिले पुरुषांच्या बरोबरीने समान अधिकार दिलेले गेले आहेत आरक्षण दिलं गेलं आहे तिला नोकरीमध्ये आरक्षण दिलं गेलं आहे शिक्षणामध्ये आरक्षण दिलं गेलेलं आहे पुन्हा राजकीयदृष्ट्या सामाजिकदृष्ट्या आरक्षण दिलं गेले आहे पण ती तेवढ्या पद्धतीनं स सक्सेसफुल झालेली नाही अशा पद्धतीनं स्त्रियांना संधी तर मिळत आहे परंतु ती अमलात आणताना तिला त्रा अमलात आणताना आपले राजकारणी बऱ्यापैकी कमी पडत आहेत तर स्त्रियांना सुरक्षितता लाभली पाहिजे ह्या संदर्भात प्रयत्न केले गेले पाहिजेत असे मला वाटते